हा हॅलो हो हो बोला बोला नमस्कार अच्छा सभासदत्व घेण्यासाठी तुम्हाला एक तुमच्या ॲड्रेसचं प्रूफ द्यावं लागेल त्यासाठी आधार कार्ड किंवा तत्सम काहीही आणि त्यानंतर जी काय तुमची मासिक वर्गणी आहे ती भरून तुम्ही सभासदत्व घेऊ शकता साधारण महिन्याला वीस रुपये ही वर्गणी आहे एका पुस्तकासाठी जर तुम्ही वर्षभराची वर्गणी एकदम भरली तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक काही सवलत मिळू शकते वीस टक्के वगैरे हो हो हो दिवाळी अंक मासिक आहे प्रत्येक ह्याची स सेक्शनची वेगवेगळी वेगवेगळं सभासदत्व आहे व पुस्तकं आहेत मग त्याच्यामध्ये ग्रंथ कादंबऱ्या हे सगळं येतं तसंच दिवाळी अंक आहेत दिवाळी अंक हे साधारण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही वितरित करायला सुरू करतो सभासदांना ते पुढे सहा महिन्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर दिवाळी अंक आहेत दिवाळी अंकाची फी साधारण सहा महिन्यासाठी तुम्हाला एकशे वीस ते दीडशे रुपयाच्या आसपास असते आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ दोनशे दिवाळी अंक वेगवेगळे वाचायला मिळतात तसंच मासिकासाठी सुद्धा एक वेगळं सभासदत्व आहे जी मासिकं पाक्षिकं येतात त्यासाठी तुम्ही व वर्गणी भरून ते सभासदत्व घेऊ शकता

हो हो वेगळं ह्या प्रत्येकाची वर्गणी वेगवेगळी आहे हो हो जर सभासदत्व घेतलं तर त्यात पण दोन भाग आहेत म्हणजे तुम्ही एका पुस्तकासाठी व वर्गणी भरत आहे का दोन पुस्तकांसाठी वर्गणी भरत आहे त्यावरती डिपेंड राहील तुम्हाला जेवढी वाचनाची आवड आहे तुमची वाचनाची जेवढी ही आहे त्यानुसार तुम्ही सभासदत्व घ्या किंवा मी तुम्हाला सुचवेन तुम्ही एक पुस्तक घ्या एक मासिक घ्या आणि दिवाळी अंक सुरू झाले की एक दिवाळी अंक घ्या किंवा दोन पुस्तकं घ्या एक मासिक घ्या असंही करू शकता भाषेची सगळे आहेत मराठी आहे इंग्रजी आहे हिंदी आहे तिन्ही भाषेतील पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत हो हो लहान मुलांची पुस्तकं आहेत त्याच्या लहान मुलांचीही पाक्षिक मासिकं आहेत ते ठकठक किशोर चांदोबा ही पुस्तकं आहेत आणि आता काय होत आहे बहुतांशी मुलं ही इंग्लिश माध्यमातून शिकतात सो त्यांच्यासाठी इंग्लिश माध्यम इंग्लिशमधली सुद्धा हे चांदोबा ठकठक किशोर हेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मराठी आहे इंग्लिश आहे दोन्ही आहे हो हिंदी पुस्तकं आहेत ना हिंदीमध्ये जे वे नावाजलेले लेखक आहेत त्या सगळ्या लेखकांची पुस्तकं आपल्याकडे हिंदीमध्ये हिंदीमधली सुद्धा आहेत

सगळेच आता तुम्हाला कुठले पाहिजेत वि स खांडेकर आहेत विपू व पु काळे आहेत त्याच्यानंतर पु ल देशपांडेपासून पार आताचे नवीन आधुनिक युगातले प्रणव सखदेव इथपासून सगळे तुम्हाला लेखकाची नवोदित नवोदित लेखकांपासून अगदी जुन्या लेखकांपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला इथे मिळू शकतील तुम्ही एकदा या लायब्ररीमध्ये आणि एकदा आमचं पूर्ण ग्रंथालय विभाग बघून घ्या हो हो बसून वाचू शकता इथं तुम्हाला मी एक सांगते जर का तुम्ही लायब्ररीमध्ये बसून तुम्हाला वाचायचं असेल आणि जर वर्तमानपत्र वाचायची असतील तर त्यासाठी कोणतंही तुम्हाला शुल्कसुद्धा नाही आहे म्हणजे वर्तमानपत्र तुम्हाला वेग एक पाच सहा प्रकारची इथं तुम्हाला मोफत वाचायला मिळतात त्यातही मराठी हिंदी समाचार इंग्रजी ही सगळ्या प्रकारची वृत्तपत्र आहेत पुस्तक मात्र जर तुम्हाला तिथं बसून तिथं बसून वाचा किंवा घरी नेऊन वाचा पुस्तकासाठी मात्र तुम्हाला शुल्क भरावं लागेल पुस्तकं घरपोच ड म्हणजे आता जनरली आम्ही आता नुकतीच एक सुरू केलेली आहे ही योजना म्हणजे हां वृद्ध सेवा म्हजे वृद्ध वाचकांसाठी किंवा सिनियर सिटिझनसाठी म्हणू आपण की आम्ही त्यांना घरपोच काही न नाममात्र शुल्क म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या घरापर्यंत येण्या जाण्याचं जे काही भाडं लागतं तेवढं फक्त आकारून आम्ही हीसुद्धा योजना केलेली आहे मात्र तुम्हाला पुस्तकं दहा दिवसात परत करावी लागतात जर तुम्ही ही आमची सशुल्क सेवा जर तुम्ही घेतली असेल घरपोच पुस्तकांची तर तुम्हाला येऊन त्या दहा बारा दिवसात तुम्हाला एक फोन येतो साधारण की ह्या दोन दिवसात आम्ही तुमच्याकडे पुस्तकं गोळा करायला येतो आहे म्हणून आणि मग आमचा कर्मचारी पुस्तकं घेऊन तुम्हाला तुमच्याकडून यादीसुद्धा घेतो म्हणजे साधारण तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची आहेत ती यादी घेऊन येतो पुस्तकं पुन्हा ती तुम्हाला जशी उपलब्ध आहेत कारण काही आता घेऊन जातात सभासद पुस्तकं ती जर परत आलेली नसतील अजून तर मग आम्ही तुम्हाला सांगतो पुढच्या आठवड्यामध्ये ही पुस्तकं घेऊन जावा आणि तुमच्या यादीप्रमाणे शक्यतो जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला ते पुरवावीत हां धन्यवाद हां वाचनालयाची वेळ ही आमची सकाळी नऊ ते दुपारी बारा असते आणि संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात दुपारी चार ते संध्याकाळी सात या वेळेत आमचं वाचनालय उपलब्ध असतं सुट्टी हां सुट्टीचा वार हा आठवड्याचा साप्ताहिक वार रविवार आहे आणि शासकीय ज्या बाकीच्या सुट्ट्या असतात म्हणजे आता आंबेडकर जयंती म्हणा किंवा गणेशोत्सवाची म्हणा अशा ज्या काही सुट्ट्या असतात त्या तुम्हाला शासकीय नियमाप्रमाणे सुट्टी असते नक्की नक्की मला आवर्जून या तुमचं स्वागत आहे कारण हल्ली काय झालेलं आहे लायब्ररीमधून पुस्तक घेऊन वाचणे हा प्रकार आता हळूहळू कमी होत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला सभासद जेवढे आमचे वाढतील तेवढे हवे आहे शेवटी तुम्ही किंडलवर वाचा ह्याच्यावर आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिवाईसवर वाचा आणि हातात पुस्तक घेऊन वाचा हा जो अनुभव असतो तो एक वेगळाच असतो आणि तो आम्ही सध्या अनुभव असतो हां बरोबर तर तेच त्यामुळे आमचं आम्हाला आमच्या वाचनालयामध्ये अशा वाचकांचं अगदी स्वागतच आहे केव्हाही तुम्ही अवश्य या ओके धन्यवाद